मी मागे चार दिवस आधी तुमच्या हॉटेलमध्ये आली होती आणि मला तुमचं ते मेनू मेनू खूप आवडला खूप छान होता आणि जेवण पण टेस्ट पण खूप छान होती आणि हॉटेल पण खूप छान होतं स्वच्छता होती तुमचे ते जे वेटर्स होता ते खूप छान बोलत होते चांगले वागत होते आणि खूप स्वच्छता होती आणि ब गार्डन्स होते तर आम्ही गार्डनमध्येच जेवण करायला बसलो होतो गार्डनमध्ये पण खूप स्वच्छता होती हिरवं हिरवं होतं सगळं स्व म्हणजे छान वाटत असं नैसर्गिक वाटत होतं आणि बरेचसे जसं की स्वीटमध्ये खूप छान छान डिशेस होते आणि खूप आवड